भारत स्वतंत्र झाला त्या वेळेला लोकसंख्या कमी प्रमाणात होती परंतु अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे रहदारीची साधनं वाढत आहेत अशा परिस्थितीत भारताध्ये वाहतूक व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात आहे अर्थात आपण पाहिलं तर वाहतूक व्यवस्थेचे तीन प्रकार पडतात एक लोहमार्ग जलमार्ग आणि पथमार्ग या तीन मार्गावरून वाहतूक व्यवस्था चालत असते आणि आत्ताच्या काळामध्ये जनसंख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची साधनं वाढली आहेत आताच आम्ही पाहतो आहोत की राष्ट्रीय मार्ग जे राज्या राज्यांना जोडले जातात ते आता सहापदरी होत आहेत उड्डान पुलं मोठमोठी मोठमोठी होत आहेत सोबतच लोहमार्गाचा विचार केला तर नवनवीन एक्सप्रेस उदयाला येत आहेत वंदेमातरम एक्सप्रेस आम्ही पाहतो आहे याचा फायदा जनतेला नक्की होणार आहे आणि संधी अशी की हे मार्ग वाहतूक व्यवस्था जर व्यवस्थित असेल तर बाजारपेठांना चांगले दिवस येतात आणि त्यामुळे भारतीय नागरिकांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल कच्च्या मालाच्या आयात निर्यात जर सोयीस्कर होत असेल तर व्यवसाय बिल्डप व्हायला मदत होते त्यामुळं भारतातील वाहतूक व्यवस्थेच समोर आव्हाने आहेत नाही असं नाही परंतु व्यवस्थाही व्यवस्थित होत आहे